हां ठीक चाललं आहे

हां इथून तुम्ही म्हणजे गोरेगाववरून तुम्हाला पनवेलला जायचं आहे ओके गोरेगाववरून पनवेलला पहिली गाडी सकाळीच सव्वा सातची आहे तुमची कोकणात जाण्याची ट्रेन कितीची आहे रात्री आहे ना गो गोरेगाववरून पनवेल गाड्या ह्या एक दोन तासाने असतात पहिली सातची आहे नंतर साडे नऊची आहे मग दुपारी बाराची आहे आणि संध्याकाळी साडे सात आणि तुम्हाला रात्री रात्रीची गाडी आहे म्हणजे रात्री सा साधारणत कितीची गाडी आहे तुमची कारण का सहाची पण बाराची गाडी आहे ना तर तुम्ही पावणे आठची जर गाडी पकडली तर ती गाडी ही शेवटची गाडी आहे पावणे आठची पनवेलला जाणारी डायरेक तिथून जाते गोरेगाववरून म्हणजे स्टार्ट टू एंड गोरेगाव चढायचं आणि तिकडे पनवेलला उतरायचं पावणे आठची गाडी साधारणत दोन तासानंतर पोचते ती व्हाया वडाळा करून वडाळ्याला काही मिनटं थांबते सात आठ मिनिट हॉल्ट घेते पनवेल गाडी सुटली तर तुम्ही इथून बँड्राला जायचं किंवा दादरला जायचं दादर दादरवरून ठाण्याला जायचं ठाण्यावरून ट्रान्स हार्बर घ्यायची ट्रान्स हार्बरवरून पण पनवेल बेलापूर डायरेक जाते किंवा दादरवरून कुर्ल्याला जायचं कुर्लावरून पनवेल गाडी मिळेल

हां इ इथून वडाळ्याला उतरून जाऊ शकता पण तुम्हाला नंतर हां तिथून पण पनवेल मिळेल किंवा डायरेक सी एस टीला जाऊन सी एस टीला तुम्ही पनवेल पकडू शकता मेगाब्लॉक फक्त संडेला अस असतो आणि तो ही डिक्लेअर होतो मेगाब्लॉक आहे दोन तासाचा आहे तीन तासाचा आहे त्यावेळेला आपण नाही ते दिवस आपल्याला साधारणत मेगाब्लॉक संडेला तर नेहमीच असतो एरवी संडे मेगाब्लॉकच असतो साधारणत हे अकरा ते सकाळी अकरा ते चारमध्ये तुम्ही मेगाब्लॉकमुळे बाहेर पण पडू शकतात मेगाब्लॉकमध्ये काय होतं की फक्त ट्रेन कमी चालतात म्हणजे तीन तीन मिनटांनी एक ट्रेन असते त्याच्या ऐवजी ती दहा पंधरा मिनटांनी येते आणि त्यामुळे भयंकर गर्दी होते तर हा तर तुम्हाला मेगाब्लॉकच्या वेळेला तुम्ही जातच नाही त्यामुळे तुम्हाला इश्यूच नाही की मेगाब्लॉकने आपल्याला प्रवास करायचा आहे

फास्ट म्हणजे तुम्हाला वि टीला जाण्यासाठी स्लो ट्रेन असते आणि जर चर्चगेटला जायचं असेल तर फास्ट ट्रेन चर्चगेटला बसल्यावर चर्चगेटवरून जर तुम्ही फास्ट पकडली तर तुम्हाला दादरला उतरावं लागेल किंवा बँड्राला उतरून मग तुम्ही वडाळ्याला प बँड्राला उतरून सी एस टी पकडावी लागेल पण त्याच्या ट्रेनिंगमध्ये वेळ तेवढाच लागतो त्यामुळे स्लो ट्रेननेच गेलेलं मला बरं वाटेल म्हणजे दगदग होणार नाही ओके ओके ओके ठीक